गुडमॉर्नि हां बोला ना विचारा हां केव्हा ह्या वर्षीच झालं आहे का

रिजल्ट आला का तुमचा हां केव्हा केव्हापर्यंत देऊन जाणार पंधरा दिवसात ना थ तुमची काय इच्छा आहे संबर काही शिकायची इच्छा आहे का जॉब करायची इच्छा आहे हा मज् म्हणजे जॉबच करायची इच्छा आहे ना हां तर सांगतो तुम्हाला आता तुमी कॉलेजमध्ये जाल आणि कन्सर्न फॉर्म मिळतो एक हां तो कन्सर्न फॉम घ्यायचा आणि तीन महिन्यांची एका हॉस्पिटल फार्मसीमध्ये या कम्यूनिटी फार्मासीमध्ये आपली ट्रेनिंग करून घ्यायची हां ते तीन महिन्याची ट्रेनिंग झाली म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन ॲज अ फार्मासिस्ट होऊन जाईल हां मग तुमचं रजिस्ट्रेसन झाल्यावर तुम्ही लायसन्ससाठी पण अप्लाय करू शकता हां कम्यूनिटी फार्मासी पण चालते परंतु तिचा कसा आहे की ते दहा वर्षाचं तिच्या रेसीडेंशीयल राहिला पाहिजे

जर तुम्हाला हॉस्पिटलच पाहिजे तर तुम्ही हॉस्पिटल फार्मासीमध्ये करा तो सपोर्ट तुम्हाला चांगला आहे तो पण डीफामनंतर तुम्ही तर सर्वात पहिले तुम्हाला तर ट्रेनिंग तर करावयाच लागेल आणि ट्रेनिंग झाली म्हणजे तुम्ही लायसन बनवून सनी आपली मेडिकल सॉप खोलू शकता हां आणि दुसरा ऑप्सन म्हणजे तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटीव जे एम आर राहतात ते जे मेडिसीन राहतात त्यांना सेल करायचं काम राहते तो पण करू शकता हां जर सीनियर फार्मासिस्ट बनायचे आहे तर तुम्हाला डीफामनंतर ना बीफाममध्ये डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिसन मिळू शकतो हां तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिसन करा आणि प चार वर्ष असा बी फाम राहतो तर तो तुम्हाला त तीन वर्षंच लागतील आता सध्या तर तीन वर्षामध्ये तो करून घ्या कंप्लीट आणि मग नंतर तुम्हाला आणखी चांगले जॉब ऑपॉर्चुनिटी मिळून जातील हां हां आणखी काही डाऊट

हां ठीक ठीक आहे ना